हॅलो

चौठुंबर धाराशिव उस्मानाबाद मला गाणं तर तशी खूप आवडते खूप चांगले म्हणजे अशी जुन्यापैकी गाणीपण तर तुम्ही मला ऐकवणार गाणं माझ्या आवडीचं ठीक आहे आपली लता मंगेशकरचं गाणं लावा तुम्ही हा त्यांचे अनेक गाणे ह हजारो गाणे आहेत आणि हे मेरे वतन के लोगो त्यांच खूप गाजलेलं गाणं आहे आणि ते ऐकायला मला आवडेल अहो लता मंगेशकरबद्दल माहिती नाही असा भारतात कोण आहे का त्यांची माहिती तर घरा घराघरात कानाकोपर्यात खूप पसरत गेलेली आहे त्यांना गानकोकिळा म्हणतात आणि सर्व भाषामध्ये त्यांची गाणी अशी प्रसारित झालेली आहेत खूप आवाज मधुर आणि छान आहे आणि त्यांनी गायन पण खूप भाषेमध्ये केलेलं आहे ह संतज्ञाननेश्वरांचं पसायदान पुन्हा संतज्ञाननेश्वरांचे अभंग त्यानी गायले आहेत हा हा अनेक अभंग आहेत त्या त्याच्या लता मंगेशकरना ज्ञानेश्वरांच्या अभंग गाण्यासाठी तर त्यांनी नेहमीच आतूर असतात आणि त्यानी खूप अशी गाणी अभंग त्यांचे गायले आहेत गवळणी गायले आहेत

नक्कीच आवडेल ठीक ठीक आहे ठीक आहे ओक्के सर चालते चालते